भारतीय अन्न हे सात्त्विक प्रकारचे आहे महाराष्ट्रातलं बघितलं तर पुरणपोळीपण प्रसिद्ध आहे मिस पुणेरी भागामधे मिसळपण प्रसिद्ध आहे खानदेशात तिखट ज तिखट जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहे माल मालवण कोकण भागात लोक मच्छी जास्त प्रमाणात खातात मुंबईमधे वडापावपण प्रसिद्ध आहे कोल्हापूर सातारा भागात तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सापण प्रसिद्ध आहे तसं राजस्थानमधे दालबाटी प्रसिद्ध आहे बिहारमधे लिट्टी चोखापण प्रसिद्ध आहे दक्षिण भारतामदधे लोक जास्त प्रमाणात इडली डोसा मेदुवडा उपमा असे तांदळाने बनलेले पदार्थ जास्त प्रमाणात खातात महाराष्ट्रामधे लोक पिठलं भाकरी जास्त प्रमाणात खातात भाकरी म्हणजे ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी खाल्ली जाते आणि पंजाबमधे गव्हाच्या प चपात्या जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात महाराष्ट्र व गुजरातमधील लोक जास्त करून ताक पिण्यास प्रा प्राधान्य देतात तसेच पंजाबमधील लोक लस्सी पिण्यास प्राधान्य देतात आसाममध्ये लोक जास्त प्रमाणात भात आणि मांसाहार खाण्यास प्राधान्य देतात अशा प्रकारे पूर्ण भारतभर वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खाल्ले जाते पण बहुतेक भागात सात्त्विक अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते